हां बोला ना मला ते मुद्रा लोनच्या बाबतीत मी कॉल केला होता हां तर ते दहा लाखाची कोणती नवीन योजना आहे दहा लाखापर्यंत अच्छा श्टेप बाय श्टेप आहे ना तर तर त्याच्यासाठी मग डॉक्युमेंटं काय काय लागतात आवश्यक कागदपत्रं आधार हां अच्छा हां

अच्छा हां तर ते सर्व डॉक्युमेंटचे ते झेरॉक्सच लागेल ना

अच्छा हां आणि बाकीचे झेरॉक्स हो हो ठीक आहे लोन घेतल्यानंतर म्हणजे मला आत्ता व्यवसाय खोलायचा आहे व्यवसाय म्हणजे हाच आपला दुकानाचा किराणा दुकान असते ना हा किराणा दुकानचा व्यवसाय खोलायसाठी अच्छा हां म्हणजे दुकानाचा फोटो ना अच्छा हां प्रोजेक्ट रिपोर्ट का हो हो हो अच्छा हां हां इंजिनियर कोण ते पूर्ण ते नकाशा ते हे करून घ्यावं लागेल आहे ना

अच्छा हो ठीक आहे हां थॅंक्यू मॅडम माहिती दिल्याबद्दल हो ठीक आहे